नवी पिढी बेजबाबदार आहे असं समजलं जातं परंतु कोरोना पासूनं मला स्वताला इतके चांगले अनुभव नवी पिढीमध्ये येताय की ते स्वतःहून जरी शेती नसेल किंवा जमिनीची त्यांच्याकडं तुटवडा असला तरीसुद्धा ते स्वतःच्या आहे त्या छोट्या मोट्या जागेमध्ये भाज्या आणि फळं ह्या दोन गोष्टी घरच्या घरी तयार करण्याकडे त्यांचा ओढा जास्त दिसून येतोय काही काही लोक तर सर्व गच्चीवर जाऊन गच्चीवरील बागा व फळबागा ह्या तयार करतात व स्वतःच्या संबंध फ्लॅट सिस्टीमला किंवा आजूबाजूला शेजाऱ्यांना ते देतायत आणि त्याबद्दलची माहिती गोळा करून एकमेकाला मदत करण्यात त्यांचा ओढा दिसून येतोय आणि ही खूप आनंदाची व चांगली गोष्ट आहे कारण आजकाल जमिनीचा तुटवडा असला तरीसुद्धा लोक त्यामध्ये स्वारस्य घेतल्यामुळं एकमेकाांमध्ये आपलेपणा वाढलेलं आहे आणि एकमेकाला भाज्याबद्दल किंवा फळांबद्दल माहिती देऊन त्याची रोपं एकमेकाला वाटली जातायत आणि ती कशी मोठी केली किंवा ते कशी सांभाळायची त्याच्यावरचे कीड व आजार एकमेका एकमेकाच्या मदत्तीनं दूर करून त्याच्यात जास्तीत जास्त प्रगत फळबागा व भाज्या निवडून म्हणजे ते निर्जंतूक करायचा पण प्रश्न येत नाही आणि असं हेल्दी खाणं वाढलेलं आहे आणि हे नवी पिढीत जास्त जागरूकपणे करते याचा अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि प्रत्येक घरी असं त्यांनी परसातलं शेत घरच्या घरी तयार करण्याचा त्यांचा मनसुभा लक्षात देतो